आत्मशंका किंवा लेखकाची चिंता ह्या सगळ्याकडं जीवनामध्ये अपरिहार्य आहेत आपण लिहित असताना आपल्यालाच मन चिंती ते वैरी न चिंती असं जे म्हणतो ते आत्मशंका येतच राहतात आणि आपलं लिखाण पुरेसं चांगलं नाही असं नेहमीच वाटतात आणि ते वाटावं तरच त्याची क्वालिटी येते आपण परिपूर्ण आहोत असं जेव्हा वाटतं त्यावेळेला ते म्हणजे आपण शिकण्याचंच थांबतो त्यामुळं सतत आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपलं लिखाण पुरेसं चांगलं नाही म्हणजे आपण धडपडून आणखी चांगलं आणखी चांगलं उत्तमातलं उत्तम देण्याचा प्रयत्न आपण करतो माझ्या लिखाणाला पाठबळ माझे क्रिटिक मित्रच देतात ते काही क मी जेव्हा त्यांना डिस्कस करतो किंवा बोलतो तेव्हा ते एक तर त्याच्यामध्ये उ सुधारणा सुचवतात किंवा मनापासून धन्यवाद देतात आणि मला प्रोत्साहित करतात मला खूप उत्तेजन मिळालेलं आहे बरेचसे अभिप्राय मला मिळालेले आहेत की तुम्ही मनापासून लिहिता तुमचं लिखाण हे अतिशय नॉर्मल आणि सहज सहज अगदी सहजगत्या येतं आणि आम्हाला खूपसं काही त्यातून शिकायला मिळतं प्रेरणादायी आहे असे मला अभिप्राय मिळालेले आहेत त्याचबरोबर मी कोणत्या प्रकारे लिहिलं पाहिजे अजूनही ह्यात आज असा काही बदल केला तर आणखी किती छान होईल असेसुद्धा काही माझ्या मित्रांनी मला लिखाणामध्ये उत्तेजन क प कम अभिप्राय दिलेले होते आणि त्या अभिप्रायामुळं मला नेहमीच माझं लिखाण माझं क्वालिटी लिखाण क चालू ठेवण्यामध्ये आणि त्याची एक उंची गाठण्यामध्ये आणि ती उंची टिकवण्यामध्ये मला यांचा फायदा होतो म्हणून माझं मत असं आहे की आत्मशंका ही यायलाच हवी आणि नेहमीच आपल्याला असं वाटलं पाहिजे की पुरेसं लिखाण आपलं चांगलं नाही आणि सतत स्वतःच्या याच्याबद्दल आपण शंका घेत लिहिलं त्यामुळं आपण आपले पाय जमिनीवर राहतात आणि लिखाण उत्तम होतं असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळं कधीही आपल्या लिखाणावर आपण नेहमीच प्रसन्न राहायचं नाही आणि लोकांनी दिलेले अभिप्राय आणि उत्तेजन यानेही फार शेफारून न जाता आपण जमिनीवर पाय ठेवून सत्सत् विवेकबुद्धी कायम जागरूक ठेवून आपण लिखाण केले पाहिजे म्हणजे जेणेकरून त्या लिखाणाची उंची आणि खोली हे दोन्हीही आपल्याला साधता येईल आणि आपलं लिखाण हे लोकांना नक्कीच आवडेल असं मला वाटतं